हॅलो सर नमस्कार माझं नाव आहे वैभव किशोर सोनटक्के तर सर मला आ आपली ट्रिप न्यायची होती तर त्याच्यासाठी मला तुमची गाडी बुक करायची होती अच्छा सर तुमच्याकडे किती म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे आहेत गाड्या हो का तर आमचे आहेत कँडिडेट तसे तर दहा आहेत आणि आम्हाला सर समोर पण जायचं होतं तर तुम्ही आपल्या हिशोबाने किंमत सांगा किती ठरवायची का कसं करायचं अच्छा हो का सर दहा हजार बर हा म्हणजे किलोमी किलोमीटरनुसार राहते का सर अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे सर तर ओके सर मले आता गडचिरोलीतून मुतनूर जायचंय आणि मुतनूरवरून आता तिकडे जे क्षेत्र आहेत पर्यटनस्थळी म्हणजे दहा पंधराशे किलोमीटरवर ते तेव्हा जाचंय सर तेवडं अच्छा अच्छा म्हणजे त्याच्यानुसार ठरवता का तुम्ही ही ओके सर ओके चालेल आणि सर समजा समोर पण करायचं असेल किंवा मी तुम्हाला कँडडेट वगैरे वाढवून दिलो किंवा असेच पर्यटनस्थळी जाणारे तर याच्यात माझं काही हे होऊ नाही शकत का कमी वगैरे म्हणजे पुन्हा आहे सर माझ्या सोबतीला माझेच मित्रा आहे ते दुसऱ्या गावाकडे चाल जाऊन राहलेत आणि त्यांना पण गाडी हवीय ओके सर हां हां ओके ओके आणि सर आता तुमा टायमिंग आता आपल्यानुसार ठरवा लागेल ना मला हो हो तर आता मला तसं तर उद्या परवाची प्लॅनिंग आहे सर मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगून देईन का केव्हा बुक कराचं कसं कराचं आणि त्याच्यानंतर तुम्ही घेऊन या सर बाईक

हां हा सर तुमचं नाव तिरूपती मल्याळम आहे नां अच्छा हो सर तर किती अंतरावर आहे सर तुमचं आता ओके ओके तर ड्रायव्हर आमच्याकडे इकडेच घराकडेच येईल न तो घ्यायला पिकअप करायला अच्छा अच्छा तर आम्हाला बिल मागे नंतर करावं लागेल का स्टार्टिंगलाच करावं लागेल अच्छा आधीच म्हणजे एडवान्स द्यावा लागतो का सर अच्छा अच्छा मग झाल्यानंतर परत आपण पूर्ण पेड करायचा पूर्ण झाल्यानंतर

आणि समजा सर आता आपल्याला दोन तीन दिवसाचं जर करायचं राहिलं तर कारण की आता मी एक दिवसाचीच प्लॅनिंग केलं पण मला चार पाच दिवसाचं फॅमिली टूर न्यायचं होतं त्याच्यासाठी मला चार पाच दिवसा साठी पुन्हा पाहिजे हो त्यानंतर समोर हो का सर बरं आणि त्याच्यासाठी मग चार्जेस वगैरे जास्त घेते का सर का आता आपल्याकडेच राहत बाईक वगैरे तर म्हणजे ते हॅवी बस टाईप असं राहते का सर का आता आपली संख्या जर जास्त राहीली तर ओके सर तर आत्ता आम्ही मग उद्याची प्लॅनिंग तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगू सर किती वाजता यायचं कसं करायचं ठीक आहे सर आणि धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल आणि आम्ही तुम्हाला कळवुच लगेच हां सर ओके सर थँक्यू सर